अकोला जिल्ह्यातील रोजगार आणि उपजीविकेची मुख्य साधने जी आहे ती आहेत एक तर लोकं हातमजुरी करतात त्यानंतर लोकं काही नोकरी करतात प्रायवेट कंपण्यांमध्ये करतात काही खाजगी कंपण्यांमध्ये आणि काही सरकारी कंपण्यांमध्ये काही लोकं नोकरी करतात त्यानंतर काहींनी जे आहे त्यांचे छोटे छोटे उद्योग स्थापन केलेले आहेत तर अशा प्रकारे ते लोकं कामं करतात आणि जास्तीत जास्त जो आहे भाग तो कृषी व्यवसायावरती अवलंबून आहे शेतीला जास्त महत्त्व दिले जाते त्याच्यामुळे जास्त प्रमाणात लोकं आपल्याला शेती करतानाही दिसतात तर अशा प्रकारे आपल्याला तिथे जे आहे लोकं कुठल्या कामाला प्राधान्य देतात ते आपल्याला दिसून येते आणि जास्तीत जास्त लोकं जे आहे अकोला जिल्ह्यातील हे सरकारी नोकरीला प्राधान्य देतात कारण की सरकारी नोकरी ही त्यांच्यासाठी खूप मोठी वर्चस्वाची गोष्ट असते त्याच्यामुळे ते सरकारी नोकरीला प्राधान्य देतात तिथे आणि आमच्या जिल्ह्यामध्ये जो शिक्षित वर्ग आहे स्टुडंट वर्ग तर त्यांच्यामध्ये बेरोजगारी जी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे असं बऱ्याच प्रमाणामध्ये दिसून येत आहे कारण की पुरेशा प्रमाणात त्यांच्यासाठी नोकरी मिळत नाही आहे तर नोकरीच्या ज्या संधी आहेत त्या उपलब्ध होत नाही आहेत तर यांच्यासाठी जे आहे सरकारने काहीतरी कार कार्यक्रम केले पाहिजेत नोकरींच्या संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजेत कुठल्या कंपण्यांमध्ये जसं ऑइल मिल झालेल्या आहेत फार्मस झालेले आहेत फार्मासिटिकल कंपणी अशा वेगवेगळ्या कंपण्यांमध्ये यांनी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या द्यायला पाहिजेत जेणेकरून त्यांना नोकरी मिळेल आणि तेही चांगल्या प्रकारे काम करतील